घर म्हणजे हे एका प्रकारचे देऊळच मानले जाते घर हे सजवण्यासाठी आपण विविध प्रकारांच्या फळे फुले पानं यांचा उपयोग केला जातो तर प्रमुखतः आपण घर सजवण्यासाठी किंवा आपला कार्यालयाचा परिसर सजवण्यासाठी किंवा एखाद्या वेळेस शाळेमध्ये काही सजवण्यासाठी वर्ग सजवण्यासाठी आपण हा नैसर्गिक पानांचा किंवा झाडांचा उपयोग केला पाहिजे तो उपयोग आपण कशासाठी करतो कारण तो उपयोग आपण हा खोटे फुले आणू नयेत वापरू नयेत त्याच्यामुळे प्लास्टिक यूज केलं जातं नैसर्गिक पद्धतीचा वापर होत नाही त्याच्यामुळे आपण हे नैसर्गिक झाडं असो नैसर्गिक फुलं असू देत नैसर्गिक पानं असू देत यांचा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये सजावटीसाठी उपयोग करावा किंवा अजून एक उपयोग आहे ह्याच नैसर्गिक झाडांचा आपण एखाद्या मोकळ्या ठिकाणी जर कार्यक्रम केला तर तिथे आपण जर अशा मोक मोकळ्या मोकळ्या प्रकारचे जर झाडे आणले तर त्या झाडांचा उपयोग हा लोकांना सावलीसाठी होतो सावलीसाठी होतो आणि त्यामुळे लोकांना कार्यक्रमाचा छान आनंद घेता येतो